काम किंवा शाळा या आयुष्यातील इतर गोष्टींशी गाण्याचा आपण समतोल साधतो जसं की आपण शाळा व काम यामध्ये आपण जीवन अडकून आहे असे काही जणांना वाटते पण तसे न न करता आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे तसंच आपण थोड्याफार गोष्टींसाठी आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे जसं की आपण स्वतःसाठी व्यायाम करताना वेळ काढतो तसेच आपल्या मनाला वाईट वाटल्यावर किंवा मन उदास असल्यावर आपण गाणी म्हटली पाहिजेत छान छान गाणी ऐकली पाहिजेत किंवा चांगले विचार सुविचार यूटूबमधून आपण मिळवू शकतो ते आपण वाचले पाहिजेत तशेच मोटिवेशन व्हिडिओ आपण बघितले पाहिजे त्यामधून जे गाणी आहेत त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतो व आपण एनर्जेटिक फील होते असे मला वाटते तसेच काम आणि शाळा यामध्ये आपण आनंदाने जीवन जगले पाहिजे तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मानायला हवं गाण्यातून आनंद घेतला आपल्याला सोप्पे आहे जसे आपल्या मनाला इच्छा आहे किंवा आपले विचार आहेत तसे आपण गाणी ऐकू शकतो उदाहरणार्थ आपण सुविचार मोटिवेशन व्हिडिओ देवांची गाणी किंवा अनेक लता मंगेशकर अजय अतुल यांची गाणे ऐकू शकतो की आपल्या मनाला शांत व आपल्या मनाला प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ किंवा गाणी आपण पाहिली पाहिजेत व ऐकायला आहे तसेच आपण कधी कधी कामांमध्ये असताना आपण स्वतःच्या मना गाणे गुणगुणायला हवे की कोणता विचार आपल्या मनात येणार नाही असे आपल्याला वाटते